चित्र काढणे लोकांसाठी आणि माझ्या मते जर असले तर असे फायदेशीर आहे की चित्रकल् चित्रकला शिकूनही माणूस समोर जाऊ शकतो आणि त्याचा बराच वेळ हा वाचू शकतो आणि कलाकार असल्याने मला असे वाटचे की मला असे वाटते की चित्रकला गुण मी अवगत केलेला आहे आणि बरंच नामकरनंयसुद्धा चित्रकलेच्या माध्यमातून होऊ शकते आणि असेच नाही तर नामांकित लोकांमध्येसुद्धा जाण्याची संधी आपल्याला मिळू शकते समाजात चित्रकलेमुळे खूप मान मिळू शकतो